हो एका दिवशी माझ्या संग्रहामध्ये असं मनोरंजक झालेलंच होतं माझ्या एका माक माझं आल्बम मी असं कबडवर ठेवलं होतं न आमची एक वरचा रूममध्ये खूप मोठी खिडकी आहे खूप मोठी खिडकी आहे आणि त्या खिडकीमधून कोणी पण जाऊ शकते येऊ शकते दुसरा मजल्यावर आणि मी ते माझा आल्बम कबडवर ठेवलं होतं तर एक माकड आला लाल माकड खूप आवकाळी माकड होता त्या आला ना घरात आला घुसला इकडं तिकडं फिरला गेला माझ्या आल्बमलाच आल्बमच्या बॅगला धरला की त्यानं पकडला पकडला की त्या अल्बमच्या बॅगी सहितच बाहेर पळाला बाहेर पळाला तो बाहेर पळाला की ते उड्या मारत ह्या गल्लीतून त्या गगल्लीत त्या गल्लीत मी त्याच्यामागे मी त्याच्या ते समोर समोर मी त्याच्या मागे मागे ते समोर समोर मी त्याच्या मागे मागे अजून माझ्या मागे दुसरेही गल्लीतले लहान मुलं मोठे मुलं बी माकडाच्या काय थैलीमधून एक दोन दोन तीन नाणे असे सांडत सांडत चालेत मी नाणे वेचण्यामध्ये वेचावे म्हणलं तर दुसरेच लोकं नाणे घ्यायले आणि मग काय कळालं तर लोकांनी खूप नाणे तसे घेतले माझे पाच सहा नाणे घेतले मग एका जागी माकडांनी काय केलं थोडंस टाकीच्यावर नेलं आणि माझा आल्बम तिथून खाली फेकून दिला माझा आल्बम म्हंजे माझी फ्रेम होती ती फ्रेम फुटली आणि तेवढ्याच सगळे नाणी इकडं तिकडं पडले मग त्याच्यात त्या टाईमला मनोरंजन तर खूप झालं पण खूप वाईट प वाटलं नाणे गेलं आणि सगळ्यात मोठं मनोरंजन नंतर झालं नंतर जेव्हा ते लोकांनी घेतलेले नाणे दुकानावर गेले नाही चालले ना त तर वापस दिले तेव्हा खूप मोठ मनोरंजन झालं आणि ते नाणे मग त्यांनी परतून मलाच दिले